राज्यातील राजकीय व्यवस्था आणि सुरक्षेमध्ये बऱ्याच यंत्रणा काम करत असतात जसे की पोलिस यंत्रणा पोलिस हे राज्याच्या अंतर्गत सुरक्षेचे पहिले स्तंभ मानले जातात कायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे दंगल आणि हिंसाचार रोखणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे पोलिसांचे प्रमुख कार्य आहे सायबर क्राईम मानवी मानवी तस्करी अमली पदार्थांचा व्यापर आणि आर्थिक फसवणूक यासारख्या गुणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आजच्या काळात पोलिसांना अत्याधुनिक त तंत्रज्ञानांची सात घ्यावी लागते लष्कर आणि अर्धसैनिक दल देशाच्या सीमांची सुरक्षा ही लष्कराचे मुख्य कार्य आहे प्र परंतु देशात अंतर्गत मोठे दंगे नक्षलवादी हल्ले आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ही लष्कर नागरिकांच्या मदतीला धावते सी आर पी एफ बी एस एफ आय टी बी पी यासारख्या अर्धसैनिक दलांची मदत देशांंतर्गत सुरक्षितेतसाठी घेतली जाते काही गुप्तचरसंस्था पण सक्रिय आहेत गुप्तचार संस्था म्हणजे अशा संस्था ज्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संभाव्य धोके ओळखतात आणि त्यावर सरकारला माहिती देतात जसे भारतात रॉ आहे आणि आय बी या प्रमुख गुप्तचर संस्था आहेत त्यांचे कार्य शांततेत असते आतंकवादी योजना सायबर हल्ले आंतरराष्ट्रीय गुप्त कारवाया आणि देशद्रोही कारवायांच्या वेळीस तपास करून त्यावर खबरदारी घेणे हे मुख्य उद्दिष्ट असते सायबर सुरक्षेशी संबंधितही एक यंत्रणा चालते आजच्या डिजिटल युगात सुरक्षेची नवी आव्हाने समोर येत आहेत जसे की इमोटेट डॅनियल ऑफ सर्विस फिशिंग इत्यादी सायबर हल्ले हे हल्ले केवळ वैयक्तिक माहितीच नाही तर सरकारी यंत्रणा बँकिंग व्यवस्था आणि महत्त्वाच्या संस्थांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतात म्हणूनच सरकारकडून सी ई आर टी अंडरस्कोअर इन एन आय सी आणि इतर सायबर यंत्रणांमार्फत सतत नजर ठेवली जाते धार्मिक आणि सामाजिक समन्वय साधण्यासाठी पण काही यंत्रणा सुरू असतात सामाजिक शांतता टिकवण्यासाठी केवळ शस्त्रबळ पुरेसं नाही तर समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक सलोखाही तितकाच महत्त्वाचा असतो धार्मिक कट्टरवाद जातीभेद आणि सामाजिक विषमता हे सुरक्षेचे नवे धोके बनले आहेत अशावेळी प्रशासन पोलिस आणि समाज सुधारक यांचं एकत्रित काम महत्त्वाचं ठरतं आधुनिक तंत्रज्ञान आणि उपग्रह माहिती गुप्तचर यंत्रणा आणि स् संरक्षणदल आज सॅटेलाईट इमेजिंग ड्रोन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करून धोके ओळखतात यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वेगवान व अचूक होते